तुळजापूरात राहण्याची व्यवस्था कशी तुळजापूर हे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी धाराशिव जिल्ह्यातील तुळजाभवानी देवीचे मंदिर हे राज्यातील एक प्रमुख शक्तिपीठ मानले जाते दरवर्षी हजारो भाविक लाखोच्या संख्येने देवीच्या मंदिरात पाया पडायला येतात तेथे भक्त भ भाविकांची गरज ओळखून सरकार देवस्थान खाजगी संस्थाने विविध सुविधा पुरवल्या आहेत जसं जसे की काही हॉटेलवर राहतात काही पाहुणे वगैरे त्यांच्या त्यांच्या घरी राहत असतात बाकी बह भक्त भक काय देवीचे देवीचे द देवीच्या धर्मशाळा व देवीची निवासस्थाने असतात तुळजाभवानी मंदिर संस्थानातर्फे भाविकांना अनेक धर्मशाळा विश्रांतीगृह उपलब्ध करून दिली आहे मंदिरं ट्रस्टने साधे खोलीभाडे असून स सामान्य भाविकांना सोईस्कर सोयस्कर व परवडणारे असल्यामुळे स भाविकांचा भरपूर प्रतिसाद आहे पिण्याचे पाणी व बाकी विविध गोष्टी व भोजन ही सुविधा योग्य आहे खाजगी हॉटेल व लॉज तुळजापूरमध्ये अनेक खाजगी लॉज आहेत